हॅलो हा ताई मी रमेश बोलतो आहे अॅक्च्युअली उद्या आमच्याकडे मुलीला बघण्याला पाहुणे येत आहेत बघा बघण्यासाठी तर तुम्ही उद्या प्लीज थोडं लवकर येऊ शकता का नाही सडन्लीच पाहुणे येत आहे यायचा निरोप मिळाला त्यामुळे रिक्वेस्ट करतोय थोडंसं जर बघा नं जर झालं तर पॉसिबल हो थोडे जास्तीचे पाहुणे येत आहेत म्हणून रिक्वेस्ट करत होतो म्हणून म्हटलं यावेळेस बघा नं झालं अॅडजेस्ट तर बघा नं बघा उद्याच्या दिवस झालं तर पॉसिबल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही या